लहान मुलांकरिता वर्तमानपत्रामध्ये काही विशिष्ट विभाग असतात काही वर्तमानपत्रात आठवड्याला पुरवणीच्या स्वरूपात हा विभाग असतो की जी पुरवणी काही कार्टून्स किंवा काही विशिष्ट सुपर हिरो इत्यादींच्या स्वरूपात काही कथा वगैरे छापून मुलांपर्यंत पोचवल्या जाते मुलांपर्यंत पोचवल्या जाते यासाठी की काही प्रबोधनात्मक कथा त्या सुपर हिरोच्या माध्यमातून किंवा कार्टुन्सच्या माध्यमातून मुलांनी वाचाव्या आणि त्यांना वाचनाची गोडी लागावी हा त्यामागचा एक उद्देश आहे याशिवाय बालकविता हेही सदर वर्तमानपत्रामध्ये असतं कुठल्या वर्तमानपत्रामध्ये आठवड्याला पुरवणीत येतं तर कुठल्या वर्तमानपत्रात रोजही एक कॉलम हा असतो